माझं आवडतं पुस्तक हे छावा आहे जे की छावामध्ये शिवाजी सावंत यांनी लिहिलं आहे आणि या पुस्तकात मला माझ्या वडिलांनी भेट म्हणून दिलं होतं ते वाचल्यावर मला इतिहासातील वीर पुरुष विशेषत छत्रपती संभाजी महाराज यांचं आयुष्य समजलं आणि त्यातून खूप प्रेरणा मिळाली आणि या छावा यात कादंबरीत छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे ते फक्त एक योद्धा नव्हते तर एक शहाणे बुद्धिमान आणि राष्ट्रप्रेमी राजा होते त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही त्यांचं धाडस निर्णय क्षमतेची ताकत आणि स्वराज्यासाठी केलेलं बलिदान खरंच हृदय स्पर्शी आहे